एक्सक्यूज मी हां तुमच्या इकडे चहा मिळतो का बरं चहा आणखी काय मिळतो चहाबरोबर अच्छा कॉफी पण आहे का चहा आणि मला ना थोडीशी भूक पण लागली आहे तर चहाबरोबर साय साईड डिशेस मिळतो का अच्छा सांगा ना थोडंसं काय काय साईड डिश आहे हां आणखी बरं हां आणखी पोहे पण आहेत का आणि बिस्कीट ब्रेड वगैरे नाही आहे का अच्छा ठीक आहे ना तर मला एक प्लेट पोहे घेऊन द्या एक प्लेट पोहे एक एक चहा आणि नमकीन एक पॅकिट नमकिनचा तसं मला देऊन द्या मला सांगा पोहे जास्त तर्रीम नको ठेवजा ठीक आहे आणि हां तिखा चने पोहे ठेवा ठेवाल आणखी मला सांगा कॉफी कॉफी कसे आहेत कोल्ड कॉफी आहे की हॅ हॉट कॉफी आहे दोन्ही आहेत का बरं बरं मला तसं तर चहाच प्यायचा होता ठीक आहे ना मला चहा द्या आणि तर्री पोहे द्या आणखी एक प्लेट एक पॉकेट नमकिनचा द्या ठीक आहे मला बिल सांगून द्या बरं बरं बरं ठीक आहे ना पेमेंट कसं कराल कॅशमध्ये की ऑनलाईनमध्ये कसं घ्याल तुम्ही पेमेंट दोन्ही अवेलेबल आहे ठीक आहे ना मी गुगल पे करते ठीक आहे तुमचं स्कॅनर देऊन द्या ठीक आहे ना केलं मी पेमेंट कसं तुम्ही हं ठीक आहे मी पेमेंट केलं आहे तुम्ही माझी मी तिथे बसले आहे माझी सीटवर तुम्ही आणून द्या हे सर्व हे किती वेळात येईल बरं बरं बरं ठीक आहे लवकर लावून द्या थँक्यू